वृत्तप वृत्तपत्रामध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक समस्या योग्य असतात कधीतरी एखादा अपवाद असू शकतो कारण सांस्कृतिक समस्या ज्या आहेत त्या पत्रकार आपल्यापर्यंत पोचवतात त्याच्यावर चर्चा वगैरे होऊ शकते आणि वृतपत्रामध्ये चर्चा केल्यामुळेही काही नवीन बाब समोर येऊ शकते कुठल्या तरी समस्येचा समस्येवर उपाय निघू शकतो सर्वसामान्याना त्या चर्चेत भाग घेता येतो सांस्कृतिक वगैरे चर्चा योग्य असतात